हो वृत्तमाध्यमे ग्रामीण भागांविषयीचे प्रश्न खूप पुरेशा प्रमाणात दाखवतात असं मला वाटत नाही ते कन्फर्मच आहे कारण की बघा जे ग्रामीण भागामध्ये गावातले लोकं आहे त्यांचं कसं त्यांची जीवनशैली खूप साधी असते पण ते कसे खूप लहान मुलांचे पण लवकर लग्न करून देतात आणि त्यांचं कसं असते की बुवा मुलांची लग्नं झाली आपल्या जबाबदाऱ्या संपल्या बस त्यामुळे गावामध्ये इतकी अडचण आहे की मुलांचे बुवा लग्नं लवकर करतात म्हणून तर तिथे खूप अडचण आहे तेवढी गावातले लोकं वगैरे लहान मुलांचे लग्नं ते लवकर करतात त्यामुळे मुलींना कसं खूप अडचणींना सामोरं जावं लागते आणि त्या अडचणींमध्ये मुलींचं लवकर म्हणजे मूल ज्यांना छोटं बाळ होते बाळ होता होताच त्यांचा मृत्यू होतो आहे वगैरे आणखी खूप काही आणखी लहान जे बाळ होते ते सुद्धा कधी कधी कमजोर निघते आणखी अशा म्हणजे खूप सारे रीझन्स आहेत आणि जे प्रीमॅचुअर जे मॅच्युअर होत नाहीत मुली त्यांचं लग्न करतात म्हणजे अठरा वर्षाच्या आधीच तर आधी कसं असायचं किंवा बारा तेरा वर्षाचे झाले लेकरं बालविवाह म्हणतात लहान लेकरं झाले बारा तेरा वर्षाचं त्यांचं लग्न करून मोकळं करायचे पण आता कायदा आलेला आहे किंवा अठरा प्लस मुलगा असला तरच लग्न करा मुलगी असली तरच लग्न करायचं त्यामध्ये अठरा प्लस मुलगा आणि मुलगी असं पण आता नवीन नियम आला आहे दोन्ही पण दोघांची पण एज एकवीस प्लस हवे मुला मुलीचे अठरा प्लस मुलाचे एकवीस प्लस आणि या विषयी प्रसार माध्यमामध्ये काही बोलत नाही ते अडचण जाते त्यांनी बोलायला हवं स्पीक अप